हा सर मी काय म्हणतो माझ्या मुलाचे ॲडमिशन करायची आहे फाईव्ह स्टँडर्डला हा तर आपल्या इथं आहे ना म्हणजे ॲडमिशन होऊ शकते ना

हो क्रि कृषीनगरमध्ये हा कसं आहे मी ते हं मी पी के वीमध्येच जॉब करतो त्याच्यामुळे ते जवळ पडतं मला तर मग तुम्ही मला केव्हा भेटू शकतो मी आता शाळेमध्ये आहे का तुम्ही

हो ठीक हो ठीक आहे ना सर माझं बारावी झालेलं आहे मिसेसचं पण बारावी झालेलं हो पहिला पहिलं ते हा पहिले मुलगा इकडे होता उमरीमध्ये हो तिथून आता त्याला इकडे शिफ्ट करायचं ते लांब पडतं आहे हे सेमीइंग्लिश नाही तसं म्हणजे अभ्यासावगैरेमध्ये शार्प आहे ॲक ॲक्टिव्ह आहे ॲक्टिव्ह आहे

बरं मी काय म्हणतो सर काही डॉक्युमेंट वगैरे नंतर का

हं

बरं सर आणखी द डोनेशन कसं राहणार डोनेशन वगैरे कसं राहतं हो डोनेशन

जे फॅसिलिटी असणार ती मिळू शकते हो तर मग ते दोन टप्प्यांमध्ये भरता येणार का

मी हो ना दोन टप्प्यात जसं हो सहा सहा महिने हो खूपच छान झालं मग ते हो महिन्या महिन्याने पण आपण भरू

हो ना ते मी ऐकलेलं मी इथे विद्यापीठ अभियंताला असतो बांधकाम विभाग हो हो कसं आहे सर मी पण हो मी मी पण लेबरच आहो म्हणून थोडं काही कमी वगैरे पहा जरा डोनेशन वगैरे हो ना तसंच ऐकलेलं आहे शाळेचा र रिजल्ट वगैरे खूपच छान राहतो हो ठीक आहे